पुणे जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले जातात जे पर्यावरणाशी निगडीत आहेत पर्यावरण संवर्धन यासाठी त्यां ते कार्यरत आहेत त्यापैकी एक म्हणजे वसुंधरा अभियान बाणेर पुणे यांनी दोन हजार सहापासनं तुकाई टेकडीवर जी पाषाण बाणेर लिंक रोडवर आहे तिथे दोन हजार सहापासनं अनेक उपक्रम राबवण्याचा राबवण्याचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे सातत्याने ते कार्यरत आहेत त्यांनी टेकडीवर चाळीस हजारपेक्षा जास्ती झाडं लावलेली आहेत चाळीस हजारपेक्षा जास्ती वृक्षारोपण झालेलं आहे आज पन्नासहून जास्ती टाक्या तिथे बांधलेल्या आहेत ज्याने पावसाचा पाण्याचा साठा होतो आणि बचत होते पाण्याची आणि मृदा संवर्धन होतं मृदेची धूप होण्यापासून वाचते म्हणजेच मृदा संवर्धन होतं असे अनेक कार्यक्रम ते राबवतात आणि त्यांना त्यांच्या कार्यात सहभागी झालेले आहेत हे अनेक लोक आज त्यांच्या काम कार्यक्रमात हातभार लावतात त्यांना त्यांच्याकडे आज पाच हजारपेक्षा जास्ती स्वयंसेवक आहेत जे त्यांना स्वतःहून हवी ती मदत करतात त्याच्यामुळे त्यांना हे काही जे यश मिळालेलं आहे ते आपल्याला दिसतंच आहे की चाळीस हजार वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी अत्यंत सक्सेसफुल केलेला आहे आणि आपल्या क्षेत्रातील पर्यावरणाची काळजीसुद्धा आपण घेणं ही आपली नागरिक म्हणून जबाबदारीच असते काळजी घेणं कशा प्रकारे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कचरा इकडे तिकडे न टाकणं ज ज्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात ते आधीच थांबवायला पाहिजे तर हा पॉझि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो निसर्गावर कचराची मॅनेजमेंट कचरा व्यवस्थापन हे व्यवस्थितच झालं पाहिजे म्हणजे त्या कचरापासून कंपोस्ट खत निर्मिती म्हणा किंवा रियुज ज्यांचे जेणेकरून कचरा होण्यापासूनच तुम्ही थांबवू शकता अशा अनेक गोष्टी आपल्याला आत्ता करणं आवश्यक आहे